हा हलो मॅम मॅम मला हे ती थोडं एक्झाम येत आहेत जवळ तर आता ट्वेल्थची एक्झाम मला चांगलं रीतीने क्रॅक करायची आहे त्याबद्दल मला थोडे काही एक्झाम मधली टिप्स द्या लर्न करण्याचं असं वगैरे हो हो मॅम हो हो हो हो बरं मॅम आणि मग ए असं टेस्ट वगैरे कसं मग म्हणजे असं जे आपण स्कूलमध्ये वगैरे टेस्ट देतो त्याची रिवीजन करायची का एकदा

बरं बरं मॅम आणि लर्निंग वगैरे कसं काय फास्ट कर हो आपलं म्हणजे एवढं होऊ शक्यच नाही ना आता जवळच आलेली आहे एक्झाम बरं बरं मॅम मग हाफ हाफ पोर्शनमध्ये डिवाइड करून केलं तर चालेल ना

बरं बरं मॅम आणि इंग्लिश आणि मराठीच्या वर जास्त जोर नाही दिला तर चालेल का म्हणजे दुसरा सब्जेक्ट आहे ना इकडे बरं मग तसंच करते थँक्यु मॅम हो हो हो